मला भारतीय शैली बॉलीवूड स्टाईल खूप आवडते आणि बॉलीवूड स्टाईलमध्ये आपल्याला फ्री डान्स करायचं असतो ती इझिली कोणालाही येऊन जाते तर मला बुलढाणा शहरामध्ये शायनिंग डान्स स्टुडिओ म्हणून क्लास आहे त्यामध्ये अमोल जामदार सर चांगलेरीत्या डान्स शिकवतात त्यांचे युटुपला चायनलई आहे अमोल जामदार सर योग्यरीत्या म्हणजे दोन बॅचेस घेते एक छोट्या मुलांची आणि मोठ्या मुलांची मी त्यांच्याकडे रेगुलर डान्स शिकण्यासाठी जाते